राज्यात खाजगी शिक्षणासाठी अतिशय जास्त प्रमाणात ऑप्शन आहेत परंतु गोवमेंट शाळेपेक्षा तिथं कॉगिटी चांगली देण्यात येते आणि जे गोवमेंट शाळेमध्ये आपल्याला कॉविटी आहे त्याच्या दुप्पट पन्नास टक्के जास्त तिथे कॉगिटी देऊन फीसुद्धा जास्त मागण्यात येते परंतु जशी फी आहे तशी कॉगिटी देऊन ते विद्यार्थी घडवत असतात आणि खाजगी शिक्षण म्हणजे जसे कॉ युनिक अॅकेडेमी फिनिक्स अॅकेडेमी वर्धा तसेच भाव् भगत स्टडी मटेरियल असे इत्यादी क्लासेस हे चांगल्या कॉगिटी व चांगल्या दर्जाचे शिक्षण देतात त्यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्याचा स्टुडंटचा व बाकी सर्व सहकाऱ्याचासुद्धा फायदा होते आणि ह्या अॅकॅडम्या एज्युकेशनसोबत सोबत रोजगारसुद्धा लावून देत असतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं खाजगी शिक्षण महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाचे आहे